हा मी बँकेतून कर्ज घेतलेलं आहे आणि आता माझं घराचं पण बँकेचं कर्ज चालू आहे घराचं जे मी घर घेतलं आहे त्याचं पण कर्ज चालू आहे आणि पर्सनल लोण असं ह्या सगळ्या गोष्टी आजकाल मार्केटमध्ये चालू आहे बँके बँकवाले खूप सुविधा देतात आणि प्रत्येक सुविधा ही आपण घेतली पाहिजे आणि ह्या सुविधांचं आपण लाभ घेतो आपले खूप स्वतःचे खाते पण बँकेत असतात त्यामुळे आपल्याला त्याचं बेनिफिट्सपण भेटतं काही प्रमाणात रेट ऑफ इंटरेस्ट असतं या गोष्टीचा बेनिफिट होतं आणि तो जो बँकेतून जे मी लोन घेतलेला आहे ते लोनपण मी एक दोन लोन हो हे पण कंप्लीटपण केलेलं आहे बँकेचं मला अनुभवपण चांगला आला आहे लोनचं आणि हे लोन घेतल्यामुळे आपला सिविल स्कोर एक चांगला वाढतो त्याच्यामुळे इन फ्युचरमध्ये आपल्याला जर लोन घ्यायची गरज लागली तर बँक आपल्याला स्वतःहून ऑफर करते आणि सुविधा देते तर हे गोष्टी प्रत्येकाने थोड्या प्रमाणात लोन स्टार्टअप करावं घ्या घेत रहावं घेत रहावं जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये त्यांचा सेवि स्कोअर चांगला होईल आणि त्यांना लोन भेटेल आणि बँक ही स्वतः आजकाल तर एवढे फॅसिलिटी देते स्वतः घरात जाऊन आपल्याला लोन फॅसिलिटी देते स्वतः घरापर्यंत येते आणि लोन आपल्याला प्रोवाइड करते तर हे चांगल्या काही फॅसिलिटी आपल्याला आलेल्या आहे आणि हे सुधारपण चांगले झालेले आहेत आणि हे सुधारणा झालीच पाहिजे थँक्यू